आम्हाला एक पोळी आणि दोन नान तीन पोळ्या आणि पाच नानएज हवे आहे तरी आमची ऑर्डर शिकारावी व आम्हाला

रिक्वेस्ट करतोय तुम्ही थोडं लवकर आम्हाला आणून देणे तीन पोळ्या व पाच नान हवे